मुळात नूडल्स हा पदार्थ आपल्या इकडचा नसतो आणि नूडल हा पदार्थ चायनामध्ये जापानमध्ये खाल्ला जातो मी नूडल बनवताना नेहमी चांगले प्रकारचे पॅकेटमधले नूडल्स वापरतो आणि त्याचबरोबर त्यासोबत वापरल्या जाणाऱ्या शेजवान सॉस किंवा काही चटण्या असतात काही असे पातळ पदार्थ असतात जे ते बाहेरून आपण मागवू मागवतो किंवा आपल्या इथं ते बनतात पण हा प्रकार जो आहे तो प्रकार बाहेर देशातला आहे असं मला वाटते